मी माझ्यासाठी कुर्ती नेहमी शिवत असते कुर्तीसाठी मी वेगवेगळी डीझाईन वापरून ती कुर्ती सर्वांपेक्षा वेगळी करण्याचा प्रयत्न करीत असते आणि काही दिवसांपूर्वीच मी त्यासाठी इलेक्ट्रिक मशीनसुद्धा आणलेले आहे त्या मशीनमुळे जलदगतीने मी माझे शिवण्याचे काम करू शकते आणि माझे पाय देखील दुखत नाही कारण जुने मशीन वापरून अतिशय त्रास होत होता आणि आता या इलेक्ट्रिक मशीनमुळे ते काम अतिशय सोपे झालेले आहे